मी योगा क्लासला गेली आहे पण तिथं जे योगा करण्याची पद्धत जी आहे ती जे सांगण्याची थेरी वेगळी आहे काहून की जिथं जे दहा वीस किंवा तीस असे लोक जमलेले राहते लेडीज आणि जन्ट्स ते योगा ज्या मॅडम असते त्या योगा आपल्यापासून करून घेते सविस्तर करून घेते काहून का ते करण्याचे फायदे वेगवेगळे आहे आणि जर एखाद्या वेळेस आपण योगा करायला नाही जमलंच आपलं जायचं तर आपण घरी करण्याचा प्रयत्न करतो पण जो तिथं योगा शिकवण्यात जी मजा राहते ती घरी नाही येत काहून घरी करण्यात आपला हलगर्जीपणा होऊन जाते आणि जो तिथं योगा क्लास क्लासला गेलो त तो योगा शिकण्याचे म्हणजे आवड वेगळी राहते आणि शिकण्याची थेरी पण वेगळी राहते म्हणजे त्याच्यात जसा इंटरेस्टपणा येतो आणि घरचं जे करण्यात आहे त हो बा नाही बा नाही ओ बा अस अशा गोष्टी होते त्याच्यामुळे ते कसं वेगळं होऊन जाते